एक कॉमन मॅन किंवा सामान्य नागरिक किंवा भारताचा एक नागरिक म्हणून स महिलांना किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कला आणि हस्तकला क्षेत्रामध्ये आपण बऱ्याच प्रकारे संधी देऊ शकतो बरेच असे मार्ग आहेत ज्या पद्धतीने किंवा ज्या मार्गांनी आपण त्यांना संधी देऊ शकतो जसं की पहिला हे प्रोत्साहन देऊ शकतो ज्या लोकां कमी प्रतिनिधित्व केलेल्या गटांमधल्या प्रतिभावान व्यक्तींची आपण निवड करू शकतो पहिल्यांदा त्यांच्यातले कलागुण शोधून त्यांना त्यांची आवड जोपासण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊ शकतो समर्थन करू शकतो त्यानंतर दुसरं आहे मार्गदर्शन प्रोत्साहन देऊन त्यांच्यातली आवड पाहिल्यानंतर त्यांना आपण ती आवड वाढवण्यासाठी त्यांच्यातली कौशल्य वाढवण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो की तुम्ही कुठे जायला पाहिजे किंवा कोणत्या संस्थांना भेटलं पाहिजे तुमची कौशल्य कशी विकसित केली पाहिजे याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो जसं की त्यांचं कार्य किंवा कार्य प्रदर्शन त्यांनी जे जे काही कलेचे किंवा हस्तकला किंवा कलाक्षेत्रामध्ये त्यांनी जे जे काही बनवलेलं आहे त्यांचं प्रदर्शन भरवण्यासाठी आपण त्यांना संधी प्रदान करू शकतो त्यानंतर त्यांच्यासाठी आपण एक सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊ शकतो जसं की एखादी कार्यशाळा वर्ग किंवा सगळ्यांना प्रवेश योग्य आणि स्वागतार्ह असा कार्यक्रम आयोजित करू शकतो ज्यामध्ये आपण कला आणि हस्तकला क्षेत्रातल्या व विविध सामान्य लोकांना तिथे बोलवून त्यांना मार्गदर्शन करू शकतो त्यांना भविष्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता याचे आपण त्यांना खा त्यांना आपण स्वप्न दाखवू शकतो किंवा ती कशी साकार होतील याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो त्यानंतर पुढचं आहे नेटवर्किंग करणं त्यांना आपण संसाधनं संपर्क आणि संधी या तिन्ही गोष्टी कशा जोडता येतील आणि त्याच्यासाठी काय नेटवर्किंग उपलब्ध आहे याच्याबद्दल त्यांना आपण माहिती देऊ शकतो त्या अशा पद्धतीने आपण त्यांचं कार्य वाढवू शकतो किंवा पसरवू शकतो सोशल मीडिया किंवा तोंडी किंवा स्थानिक माध्यमांवरती त्यांनी जे जे काही केलेलं आहे त्याचा आपण प्रचार सोशल मीडियातर्फे करू शकतो त्यानंतर समान संधींना बाधा आणणाऱ्या काही भेदभावभावात्मक आणि पूर्वग्रहांविरुद्ध आपण बोलू शकतो आणि अशा पद्धतीने आपण त्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न करू शकतो त्यानंतर आपण त्या त्यांना सर्वसमावेशक जागा तयार करू शकतो भौतिक आणि ऑनलाईन प्रवेश योग्य आणि सुरक्षित आपण असे काही त्यांना प्रवेश देऊ शकतो अशा काही अभ्यासक्रमांना जेणेकरून त्यांचं कौशल्य विकसित होईल त्यानंतर त्यांना आपण आर्थिक समर्थन करू शकतो शक्य असेल तेव्हा आर्थिक साहाय्य प्रदान करू शकतो कला हस्तकलामध्ये समान संधींना प्रोत्साहन देणारी धोरणं असतील किंवा उपक्रम असतील तर त्यांचं आपण समर्थन करू शकतो त्यांची माहिती या लोकांपर्यंत आपण पोचवू शकतो आणि अशा पद्धतीने अशी सकारात्मक पावलं उचलून आपण या लोकांना कला आणि हस्तकला क्षेत्रात अधिक समावेशक आणि न्याय वातावरणात आपण घेऊन जाऊ शकतो